मी जास्तीस जास्त निसर्ग या हा माझा दृष्टिकोन राहतो आणखी मला निसर्गावरच जास्त चित्र करायला पेंटिंग करायला आवडतात कारण की निसर्गापेक्षा दुसरं कुठलंच काही सुंदर असू शकत नाही आणि निसर्गानी आपल्याला एवढं काही भरभौंसाट दिलं त्यामुळे त्याचा देखावा त्याचा रेखावा करण्यात मला मनापासनं माझी इच्छा असते आणि मला ते खूप आवडतं